हो तुमचं कॅंटीन आहे ना कुठे आहे तुमचं कॅंटीन हो माझ्याकडे ना बड्डेचं आहे मुलाचा मला ऑर्डर द्यायची होती मग काय काय आहे तुमच्याकडे अच्छा मला पंचवीस लोकांसाठी समोसे हवे आहेत मग ते तुम्ही कसे देणार गरम गरम देणार का मला घरपोच तीस रुपये पर पीस जास्तीच आहे ओ आणि घरपोचचा चार्ज काही वेगळा आहे का तुमचा नाही ना ओ माझ्याकडेच न्यायला कोणी नाही आहे तुम्ही मला घरपोच द्या आणि गरम गरम पाहिजे हा आ आणि क्वालिटी चांगली पाहिजे आणि येणाऱ्या लोकांनापण ते आवडायला पाहिजे ओ

मग तुमची ऑर्डर फिक्स करू का मी हा हा आणि स्वीट काय देणार आहेत बरं बरं आणि स्वीटमध्ये काय देणार त्याचा चार्ज वेगळा आहे का काय काय देणार मग तुम्ही सामोसे द्या आणि स्वीटमधले सांगा ना तुम्ही मला एक दोन पदार्थाची नावं हा बर्फी चालेल मला ना तीस प्लेट पार्सल द्या पाठवून पण घरपोच पाहिजे मला हा आणि कोल सुनेराम मंदिराजवळ देशपांडेच्या

एकोणतीस जूनला पाहिजे मला हा चालते आणि चार वाजता पाहिजे हो का ऑर्डर लिहून घ्या माझी हा ठीक आहे